स्वयंपाकघरात सर्वप्रथम वापरलं जाणं पळी पळी ही आमटी हलवण्यासाठी किंवा याच्यासाठी वापरतात त्यानंतर गॅस गॅस हा स्वयंपाक बनवण्यासाठी तवा तवा हा चपात्या करण्यासाठी भाकरी करण्यासाठी केला जातो त्यानंतर पातेले पातेलं ह्या आमटीसाठी केलं जातं त्यानंतर छोटा चमचा तो नाश्ता करण्यासाठी किंवा इतर गोष्टी घेण्यासाठी केला जातो त्यानंतर ताट ताट हे जेवण करण्यासाठी की वापरलं जातं कढई कढई सुद्धा असते कढई ही भाजी बनवण्या त्यानंतर लाटणं असतं लाटणं ही चपात्या लाटण्यासाठी केला जातो त्यानंतर पोळपट असतो पोळपट ही चपात्या लाटण्यासाठी केला जातो त्यानंतर तळणीचंही साहित्य असतं ते तळण काढण्यासाठी केला जातो पापड तळण्यासाठी